माझ्या धार्मिक प्रथाशी संबंधित गाणी तसं काही मला तेवढं हे नाही पण माझ्या धार्मिक भावनांशी जुडलेले काही गाणी मला आवडतात त्यापैकी आहेत प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा आणि भीमा तुझ्या जन्मामुळे आणि माझ्या भिमाच्या नावानं कुंकू लावील रमा ना असे काही आहेत ते गाणे पण त्या ते गाणे ऐकल्यावर मला छान वाटते आणि माझे मन प्रसन्न होते आणि आ वंदनं आहे ती मला पण आवडते नमो तस्स भगवतो ते आहे म्हणजे म्हटल्यावर मनाला शांती वाटते आणि मन कसं प्रसन्न राहते दिवसभर मन असं बरं वाटते ते ऐकल्यावर गाणी